तीन लाख साठ हजार तेरा रुपये दोन लाख पाचशे रुपये चार लाख सातशे दोन रुपये पाच लाख तेवीस हजार नऊ लाख बारा रुपये